बुलढाणा दहा वर्षं अगोदर कसा होता आणि आता कसा आहे दहा वर्ष आधी बुलढाण्यात काही डेवलपमेंट झालेले नव्हतं आता सगळं डेवलपमेंट झालंय रस्ते बनलेले आहे घरकुल योजना आलेले आहे झोपड्या काढून तिथे घरकुल योजना बांधून दिलेले आहे इलेक्ट्रिक सिटी पुष्कळ सगळीकडे लावलेले आहे नवीननवीन कॉलेज बांधलेले आहे बाहेर गावाहून येणारे टुरिस्ट लोक यांना राहण्यासाठी मोठेमोठे हॉटेल्स बनवलेले आहेत आता रस्त्याची डेवलपमेंट फार उत्तम झालेलं आहे रस्त्यांवर पथदिवे लावलेले आहे मंदिरांची सजावट फार चांगली केलेली आहे दहा वर्षं आधी ह्या काहीच सुविधा नव्हत्या दहा वर्षं आधी रस्त्यांवर सायकली होत्या आता मोठमोठ्या गाड्या आल्यात फोरविलर आल्यात टॅक्सी आल्यात अॅटो आलेले आहेत लवकर जायसाठी रस्ते चांगले बनवलेले आहे रस्त्यांचं रिपेरिंग केलंय रस्त्याच्या आजूबाजू मस्त झाडं वगैरे लावलेले आहे झाडांना रोज पाणी देतं नगरपालिकेतले लोकं उत्तम काम करतात पुलिस स्टेशन इ आलेलं हं पुलिस स्टेशनमध्ये पण लवकर रिपोट घेतल्या जातो दोन मिनटाच्या आत पुलिस स्टेशनला माहिती दिले की दोन मिनटाच्या आत पुलिसाची गाडी येते सिक्युरिटी भेटल्या ट्युशन्स आलेले आहे मोठमोठे कॉलेज झालेले आहे